मी स्वयंपाकाशी निगडीत खूपस् एक स्पर्धा होती जी नेहमी आमच्या वस्तीमध्ये होते ते चौदा एप्रिलच्या वेळेस जेव्हा आंबेडकर जयंती असते आणि गणेश चतुर्थीच्या वेळेस तेव्हा कसे कार्यक्रम साज् इकडे साजरे केले जाते आमच्या वस्तीमध्ये तर तिथं वेगवेगळी अशी कॉम्पिटिशन होते त्या कॉम्पिटिशनमधे स्वयंपाकाचीही कॉम्पिटिशन होते तर तिथे मी सहभागी झालो होतो आणि त्याच्या अनुभव जर सांगायचा झालं तर फक्त मी दोनदा तिथे प्रथम पुरस्कार मिळवला आणि एकदा द्वितीय पुरस्कार मिळवला आहे आणि यूट्यूबच्या पोस्टबद्दल जर म्हटलं तर मी कधीही यूट्यूबवर पोस्ट केलेली नाही आहे तो फक्त मला स्वत शीच बनवायला आवडतो आणि जर कोणी समोर असला त्याला शिकवायलाही आवडतो